हॅलो मी काही दिवसांपूर्वी जाबराचा ब्लूटूथ इयरफोन मागवला भरपूर चांगली क्वालिटी आहे व्हॉइस चांगला समोरच्याचा पण ऐकायला येतो आणि आपला पण जातो नॉईज कॅन्सलेशन आहे म्हणजे सराउंडिंग नॉईज भरपूर कमी येतो त्याशिवाय त्यात चांगलं फीचर हे आहे की डूअल म्हणजे एकाच वेळेस मी दोन मोबाईल कनेक्ट करू शकतो दोन्ही मोबाईल एकाच वेळेस याच्यामध्ये कनेक्ट होतात तर भरपूर चांगलं प्रॉडक्ट आहे क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे वायरची क्वालिटी आणि आवाजाची क्वालिटी तर आधी सांगितलं त्याप्रमाणे थँक्यू